सत्यघटनेवर आधारित पुस्तकाच्या बाबतीत सांगायचे झाले असं मला आवडणारं पुस्तक म्हणजे उपरा त्याचे लेखक लक्ष्मण लक्ष्मण माने हे आहेत हे पुस्तक आवडण्याचं कारण असं की लेखकाने स्वतः त्या पुस्तकात सामाजिक दुःखं भोगलेली आहेत तीच त्यांनी त्या पुस्तकातून मांडलेलं आहे समाजात कशा प्रकारे दलितांना वागणूक दिली जात होती पूर्वी याचं विदारक चित्रण लेखकाने या पुस्तकात केलेलं आहे